हो आमच्या भागातील हस्तकला म्हणजे धनगर समाज जो आहे मेंढपाळ समाज ते मेंढ्या पाळतात तरं त्याच्यामध्ये खूप सारे कष्ट आहेत मेंढ्या पाळण्यामध्ये तर त्या मेंढ्यांना लहानपणीपासून त्या तरुण होण्यापर्यंत पाळणे आणि मग त्यांच्यापासून त्यांना लोकर मिळते त्या लोकरीपासून ते घोंगडे शिवतात आणि ते घोंगडे शिवून नंतर ते घोंगडे ते विकतात बाजारामध्ये आणून तर मग ह्या सगळ्यांचं जे पेटंट म्हणा जे कॉपीराइट्स आहेत याच्या संदर्भात त्यांना कसलंच नॉलेज ज्ञान नाही आहे त्या लोकांना कारण शिक्षणाचा अभाव असणं हे पण त्यामध्ये एक आहे त्याच्यामुळं आणि मग याचा जो फायदा आहे ते समाजातील काही वेगळे जे काही लोक आहेत ते लोक याचा फायदा घेतात ते आंतरराष्ट्रीय बाजाराममध्ये किंवा राष्ट्रीय बाजारामध्ये जाऊन हे घोंगडे विकतात आणि ह्याचा जो जास्तीत जास्त फायदा आहे तो त्या लोकांना होतो ज्यांचा ह्याच्याशी लोकरीशी आणि मेंढ्यांशी काही एक संबंध नाही म्हणजे कष्ट दुसरेच लोक करतात आणि वरचा जो मलिदा आहे हे लोक खाऊन जातात तर अशा प्रकारे आहे